माझ्या घरातील मी सोडून माझ्या वडिलांना बागकाम करण्याची खूप आवड आहे आमच्या घरात खूप मोठा पर पर परस आहे त्या परसबागेत आम्ही बाग केलेली आहे मं फूल बरीच काही फुलझाडे फळझाडे शोच्या वस्तू नवीन नवीन प्रकारची झाडे लावलेली आहेत मा माझ्या वडिलांना कमीतकमी आठ दिवसाला एक नवीन झाड लावायला आवडते आणि ते त्या झाडांची काळजी पण खूप घेतात घरातील लोक बाकीचे पण घेतात पण सगळ्यात जास्त माझे वडील घेतात त्यांना दररोज झाडांना पाणी घालणे ज त्याची सुकलेली पाने काढून टाकणे त्याला खत घालणे सकाळ संध्याकाळ झाडांना पाणी घालणे निगा त्यांची निगा राखणे हे खूप ते मनापासून काम करतात मन लावून काम करतात बाग स्वच्छ ठेवणे दररोजची दररोज झाडून पानं पडलेली उचलून टाकणे त्याचे खत बनवण्यासाठी त्यांनी एक खड्डा केलेला आहे त्या खड्ड्यामध्ये सगळे सुकलेली पाने फांद्या साठवतात त्यात पाणी घालतात आणि त्याचं खत तयार होतं ती ते आठ दिवसाला एकदा असं झाडांना देतात त्यामुळं आमच्या बागेतील खूप काही झाडं खूप प्रमाणात झाडं आहेत आणि फळ झाडं पण आहेत फळझाडांना खूप छान प्रकारचे फळझाडं येतात उदाहरणार्थ चिक्कू आंबा पेरू सीताफळ हे आहेत त्यामुळं आम्हाला बाहेरून फळ आणून खाण्याची गरज लागत नाही कारण की सगळी फळझाडं आमच्या घरातच आहेत तसेच फुलझाडे पण खूप नवीन नवीन आहेत जास्वंद गुलाब पुन्हा अलजेब्रा शेवंती असे खूप प्रकारचे झाडं आहेत त्यामुळं आम्हाला घरातच सगळ्या प्रकारचे फुलं पण मिळतात बाहेरनं आणण्याची गरज लागत नाही आणि ते त्या बागेतली न सगळं गवत काढणं तण काढणं बाग स्वच्छ ठेवणं ही पण कामं माझे वडील स्वतःच करतात मी थोडीफार मदत करते मला एवढं काही जास्त आवड नाही पण मदत म्हणून मी थोडीफार करते बाकीचे पण थोडंफार करतात पण आमचे वडील खूप मन लावून झाडं लावतात पण आणि त्यांना जोपासतात पण